नमस्कार गिरीदुर्ग ट्रॅव्हल एजन्सी का हो मी सांगलीमध्ये आलेली आहे चार दिवस माझा इथं मुक्काम आहे तर मला तुमच्याकडून कोणी गाईड मिळू शकेल का सांगली दाखवण्यासाठी आजूबाजूची ठिकाणं बरं मला चार दिवसाची ही टूर हवी आहे होय बरं बरं यामध्ये म्हणजे माझ्याकडं दहा वर्षाच्या लहान मुलापासून साठ वर्षाच्या आजोबांपर्यंत एवढा माझा वयोगट आहे तर मला ह्याच्यामध्ये सगळ्यांना त्याला घेऊन जाण्यासाठी योग्य असं नेता येईल ना म्हणजे मला एवढ्या सगळ्या लोकांना बरं बरं बरं बरं आणि तु तुम्ही जायची व्यवस्था करू शकता का तुमच्या कंपनीतर्फे बरं बरं बरं आणि तुमचा गाईड आमच्याबरोबर असेल ना बरं आणि सांगलीत अशा प्रसिद्ध कोणत्या खाण्याच्या जागा आहेत का त्या आम्हाला त्या पण आम्हाला म्हणजे जायचं आहे तिथं तर बरं बरं चालेल ह्याच्या साधारण तुमचं दिवसाचं काही कॉस्टिंग असतं का पर म्हणजे मांण वारण्यात हां हां हां बरं चालेल मला मी तुमच्याकडं बुकिंग करते मला परवा दिवशीपासून चार दिवसाचं बुकिंग घ्या माझं